मला गायला खूप आवडतं मी सर्व प्रकारची गाणी गाण्याचा प्रयत्न करतो पण मी सध्या करावके ह्या प्रकारामध्ये जास्त गायन करतो भक्तगीत सिनेमाची गाणी भावगीतं आणखी आभंग असे वेगवेगळ्या प्रकारची गाणी मी गातो जेणेकरून मला खूप मानसिक समाधान आणि आनंद मिळतो आणि माझा वेळ हा अतिशय चांगला जातो